बोला मॅडम तुम्हाला यातला कोणता पीस आवडलेला आहे बरं याची प्राईस पाच हजार आहे नाही इथं तुम्ही बोर्ड नाही बघितलं का फिक्स्ड रेट आहे नाही कमी नाही होऊ शकत कारण की त्याची वर्क खूप जास्त हेवी केलेलं आहे त्याचं रंग छान आहे ते तिकडनं बोलवलेलं आहे ते पर्सनली नाही ना फिक्स्ड रेट आहे ना तुम्ही दुसरा बघा तुमच्या रेंजमध्ये दुसरा मिळू शकते बट हा नाही मिळू शकणार नाही हा नाही हा नाही हा नाही मिळणार नाही ना ते होऊ नाही शकत ना फिक्स्ड रेट आहे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर फायनली पाच हजारमध्येच येणार तो नाही नाही नाही ना ते येऊ नाही शकत हो शॉपिंग करा बट हा लेहेंगा पाच हजारमध्येच येणार बरं तुम्ही दुसऱ्या दुकानामध्ये पाहू शकता